वाहतुकीची साधने आम्हाला काही परवडत नाही त्याचा जो इफेक्ट आहे त्याचा जो परिणाम आहे त्यामुळे आमच्या आरोग्य सेवा म्हणा किंवा शिक्षण म्हणा किंवा रोजगार संधी अशा गोष्टींवर परिणाम झालेला आम्हाला आढळलेला आहे कारण की वाहतुकीची साधने अशी आहे की म्हणजे ज्याचा आम्ही भाड्याचासुद्धा इवन पे करू शकत नाही कारण की आमचा जो मंथली जो पेमेंट असतो आमचा जो मंथली जो पगार असतो आमचा जर सपोज चार हजार पगार आहे त्यातला त्यात आम्ही जर अडीच हजार जर भा पगार जो आहे वाहतुकीमध्ये जर वाहतुनकी वाहतुकीसाधनामध्ये जर घालवत असेल तर त्यांचा आम्हाला काय उपयोग कारण अशा काही गोष्टी आहेत की म्हणजे ऑटो रिक्षा झालं किंवा इव्हन बसेस झालं त्यांचं अतिशय भाडं जे आहे फार वाढलेलं आहेत आणि कधी कधी असा चान्स येतो की कधीकधी आजारी मा आमच्या फॅमिलीमध्ये जर एखादी कुटुंब कुठ मेंबर आहे मेंबरमधली कुटुंबातील एखांदी मेंबर जर आजारी असेल त्यांना जर पटकन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं असेल किंवा हॉस्पिटलला न्यायचं असेल इमर इन केस इमर्जन्सी असेल तेव्हाहीसुद्धा भाडं जे आहे आम्हाला ऑटोंचे ते परवडत नाही आणि ते जास्त प्रमाणातच घेतात तर अशा गोष्टी आहे ज्यामुळं फारच म्हणजे इफेक्टिव्ह केलेला आहे मा म्हणजे फारच परिणाम झालाय तसं इव्हन आम्हाला गावातून शहरामध्ये आम्हाला जर जॉब करायला जायचं असेल किंवा रोजगार संधींचा रोजगार मिळवायचा असेल त्याच्यामध्ये जर आम्ही मिळवत असेल चार हजार आणि त्यातल्यात आम्ही घालवायचे तीन हजार तर आम्हाला का परवडणार तर म्हणून मी अशी क काही साधने वाहतुकीची जी आम्हाला अजिबात परवडत नाही त्याचा इफेक्ट आहे त्याचा परिणाम आमच्या आरोग्य आमच्या हेल्थवरती आमच्या आरोग्यावरती रोजगार संधीवरती आणि इव्हन शिक्षणावरती आमच्या मुलांच्या शिक्षणावरतीसुद्धा आढळून आलेला आहे